हॅलो सर मी दिव्या शृंगारे बोलत आहे तुम्ही मैत्री ट्रॅवल्स एजन्सीमधून बोलत आहे का मला उद्या नागपूरला जायचं आहे तर मला कॅब बुक करायची आहे तुमच्याकडे कोणच्या कोणत्या गाड्या उपलब्ध आहे स्कोरपीओ टवेरा आहे का जर स्कोरपीओ असेल तर त्याचं काय रुपये किलोमीटर भाडं आहे की दिवसाप्रमाणे तुम्ही तुमची गाडी भाड्याने देत असता मला गाडी भाड्याचा रेट सांगा मला असं माहिती आहे की अमरावती ते नागपूर येणे जाणे तीनशे किलोमीटर पडते तर गाडी रेट सविस्कर वाटली तर मी तुम्हाला कळवेल